नमस्कार सर माझे नाव अक्षय अनिरुद्ध धाकडे आहे मी पंतप्रधान कौशल विकास योजनेअंतर्गत म्हणजेच पी एम के व्ही वायसाठी अर्ज भरला आहे अर्ज सादर करून खूप दिवस झालेत पण अजूनपर्यंत कुठलाही माहिती मिळालेली नाही मला या प्रशिक्षणाची खूप उत्सुकता आहे कारण या ट्रेनिंगमध्ये माझ्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे मी रोज वाट बघतो की कधीतरी मला मॅसेज येईल किंवा कॉल येईल पण अजूनपर्यंत काहीही अपडेट नाही